मी नाश्त्यासाठी कांदेपोहे भजी शिरा उपमा साबुदाण्याची खिचडी डोसा घावण पॅटीस ब्रेड ॲमलेट बटाटा वडा कोथिंबीर वडी इत्यादी सर्वात सर्वच पदार्थ बनवण्याचा बनवते आणि जे मला येत नाही ते मी यूट्यूबमधून बनवायचा प्रयत्न करते आता मी तुम्हाला पॅटिजची रेसिपी शेअर करते सर्वप्रथम दोन मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे सात आठ पावाचे तुकडे चवीनुसार मीठ अर्धा चमचा धणे जिरे पूड अर्धा चमचा हळद हे हे सगळं एकत्र मिक्स करून त्याचा थोडंसं गोळा बनवून घेणे एक झालं कोटिंगचं बाहेरचं कोटिंग आणि आतमध्ये भरायच्या सारणासाठी अर्धा कप वाटाणे थोडी कोथिंबीर दोन तीन पनीरचे तुकडे हे चांगलं शिजवून घ्यायचं आणि हे शिजवलेलं मिश्रण त्या कोटिंग रोंगणासारखं गोल आकार करून त्यात भरायचं थोडासा व्यवस्थित असा दाब देऊन होरिझोंटल करायचं आणि मंद आचेवर तव्यावर तेल टाकून फ्राय करायचं दोन्ही बाजूला तव्यामध्ये घोळून घ्यायचं फ्राय करन्याप् करण्यापूर्वी आणि नंतर ते मंद आचेवर फ्राय करायचं आणि त्यानंतर सर्व करायचंच टोमॅटो केचपबरोबर हे साधारणतः करण्यासाठी आपल्यालाच वेळ लागतो आहे प तीस ते पस्तीस मिनटं पण घरगुती असा चांगला नाश्ता आपल्याला पटकन फटाफट तयार होतो याच्यासाठी आपण उरलेले ब्ले ब्रेडचे साईड्स किंवा साईडचा ब्रेड असतो तुकडे ते सुद्धा वापरू शकतो